हॅलो हाय मी भागवत मोनिका बोलते मी आता पुण्यामध्ये जॉब करत आहे पण मी तळेगाव दिघे येथे रूम घेतली आहे मला आता काही दिवसां दहा दोन तीन दिवसांनी मला तिथे राहण्यासाठी येत आहे आणि मी काही दिवसांसाठी तिथे राहणार आहे तिथे मला वीज पाहिजे तिथली वीज खंडित झाली आहे त्यासाठी तुम्ही मला मिटर बसवून आणि वीज पुरवली पाहिजे त्यासाठी तुमचे तुम्ही कधी मिटर बसवू शकता आणि मला ही वी वीज ही चोवीस तास असली पाहिजे तिथे तुम्ही तुमचे बिल विजेचे बिल कसे असते काय महिना असतो बिल कसे घेता फोनपे करता की घरी कॅश घ्यायला येता आणि मला तिथे लाईटीचा कोणताही प्रॉब्लेम नको आहे कारण मला तिथे टी व्ही पाहण्यासाठी फ्रीजचा फ्रीज चालवण्यासाठी वॉशिंग मशीन चालवण्यासाठी मिक्सर अशा खूप याच्यासाठी मला लाईटीची गरज पडणार आहे आणि मी तिथे काही स्टडी पण करणार आहे त्यासाठी मला ही लाईट तिथे चोवीस तास ही पाहिजेच आणि तुम्ही मला तिथे मीटर दोन दिवसा मला दोन दिवसात मला तिथे तुम्ही लाईट उप उपलब्ध करून द्यावी अशी माझी अपेक्षा आहे आणि अपेक्षा म्हणजे झालीच पाहिजे दोन दिवसात कारण मी दोन दिवसांनी तिथे येत आहे माझ्या मुलांचे काही शिक्षण वगैरे चालले आहे त्यांना अभ्यासासाठी लाईट ही लागणारच आहे आणि मला पण घरकामामध्ये लाईटीची गरज पडणार आहे त्यासाठी मला लाईट ही पाहिजेच तुम्ही मला लाईट ही कधी देऊ शकता लवकर लवकर कळवा आणि लाईटेचे बिल कसे असते किती महिन्याला किती विनिट पडतात मीटरचं भाडं काय असतं बिल बिला बिल कित्ती दिवसांनी असतं किंवा महिन्यांनी असतं का पंधरा दिवसांनी असतं की दोन महिन्यांनी पेमेंट करायला लागतं ही सगळी माहिती मला द्या आणि मला दोन दिवसात रिडिंग बसवून द्या